हो आमचं मित्रमंडळीचा एक कलाविष्कार म्हणून एक ग्रुप आहे आणि वेळोवेळी काही जे महान सिंगर्स होऊन गेलेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याच गायकाचे गाणे आम्ही गाण्याचा प्रयत्न करतो त्या निमित्तान आम्ही एकत्रपण येतो आणि काही एन्जॉय करतो काही खााण्यासाठी थोडंफार आम्ही तिथं मागवतो आणि आम्ही काही कार्यक्रमपण आयोजित करतो बाहेरचे काही सिंगर बोलावून गजलचे वगैरे कार्यक्रम आम्ही खूप मला गजलची मुख्यतः आवड असल्यामुळं गजलचे कार्यक्रम आम्ही खूप घेतलेले आहेत तर असे जवळपास दोन तीन हौशी कलाकारांचे ग्रुप आहेत आमच्या परिसरामध्ये गावामध्ये आणि आम्ही गाण्याचा भरपूर आनंद घेतो